महाराष्ट्रातील लोकांना चहाची खूप आवड आहे चहाचीच नव्हे तर खाण्याचीच खूप आवड आहे स्पेशली मुंबईमध्ये स्ट्रीट फूड तसेच चहा तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सर्वांच्या आयुष्यातील सकाळी उठलं की चहा दुपारी चहा संध्याकाळी चहा चहाचे तीन टायमिंग तर नक्की ठरवलेलेच असतात चहाच्या शाखादेखील अनेक आहे पुणेरी चहा अमृततुल्य चहा प्रेमाचा चहा आणि खरंच चहाचं प्रेमाचा चहा अगदी प्रेमाचाच चहा आहे चहा बनवण्याची उत्कृष्ट पद्धत त्यांच्याकडे वे आधीच मसाले रेडी असतात त्यात ते विशेष प्रमाणात ही इलायची लवंग तसेच ल लॅम्सा मसाला इत्यादी प्रकारचे मसाले ते यूज करतात चहा सर्वांना चहा अतिशय उक उकळलेला असा आवडतो च चहाचे तसेच आणखी देखील प्रकार आहे जसं की काळा चहा लिंबू चहा दुधाचा चहा स्ट्रॉबेरी चहा आता तर अनेक फ्लेवरचे देखील चहा मिळायला लागले असा हा आवडता चहा सर्वांना आवडतो तसेच पदार्थांबद्दल बोलत असताना मी मी म्हणेल पोहे पोहे पोहे ही अतिशय सोपी सोपी बनवण्यात येणारी गोष्ट आहे ते बनवताना देखील काही त्याला तेस्ट येईल अशा गोष्टी मी सांगते जसे की प कढई पहिले ता यो तापून घ्यावी त्यानंतरच त्यात तेल टाकावे पहिले सर्वात आधी त्यात मोहरी तडतडू द्यावी त्यानंतर जिरे त्यानंतर उभा कापलेला कांदा नंतर त्यात थोडेफार मीठ टाकून द्यावे आणि आणि लुसलुसीत असे मऊ मऊगार भिजवलेले पोहे त्या कढईत पर परतावे आणि वाफेने होऊ द्यावे त्यानंतर बारीक प्रमाणात कोथिंबीर चिरावी व स्ट पोह्यावर टाकून द्यावी अशा प्रकारे डेकोरेशन करून पो आपले झणझणीत पोहे रेडी